सर मी जेवणाच्या ऑर्डरचे पैसे भरले पण पेमेंट झाले की नाही याची मला खात्री नाही तर तुम्ही मला सांगू शकता का की माझ्या ऑर्डरचे पेमेंट यशस्वी झाले आहे का नाही जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही मला वेबसाईट सांगा मी स्वतः बघून घेईन